राज्यामध्ये काही सांस्कृतिक परंपरा आहे जसं की कोकणामध्ये नमन असतं दशवतार आहे आ याचं सादरीकरण करून ही परंपरा साजरी केली जाते यात काही रूढी प्रथा देखील आपल्या राज्यामध्ये आहेत की साधारणपणे गौरी गणपतीचा सण असेल या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं गणपतीचं आगमन होतं गौरीचं आगमन होतं आणि ह्या प्र प्रथा ह्या रूढी फार पूर्वीपासून चालतात त्यामुळं प्रत्येकाच्या घरी गणपती बसवणं ही प्रथा सुरूच आहे त्याचबरो काही लग्नामधल्या ज्या विधी आहेत रूढी आहेत त्या रूढी परंपरेनंच त्या प्रथा होत असतात गोंंधळ असतो जागरण असतं हे देखील राज्यामध्ये होत आहे